बाईकिंग जगतातील आत्ता सगळ्यात मोठ्या ट्रेंड आहे ते म्हणजे हिरो आणि होंडा याच्या आधी हिरो होंडा एकत्र होता आता ते वेगळं वेगळं झालं आहे म्हणून हिरो आणि होंडा त्याच्यानंतर सुजुकी आहे टी व्ही एस आहे टी व्ही एस विक्टर त्याच्यानंतर बुलेट आहे रॉयल एन्फिल्ड त्याच्यानंतर यामाहा यामाहा एक्स हंड्रेड आणि यामाचे वेगवेगळे अजून नवीन नवीन मॉडेल आलेले आहेत ते आहेत त्याच्यानंतर पल्सर आहे आणि पल्सर प पल्सरचं आत्ताच वन ट्वेंटीचं एक नवीन मॉडेल आलेलं आहे ते पण उत्तम आहे हे हे सगळे आत्ता चालू ट्रेंडमध्ये असलेले मॉडेल आहेत आणि तिथं ह्या सगळ्या बाईकने भटकण्यासाठी किंवा जाण्यासाठी मी फार उत्सुक आहे ते म्हणजे सगळ्यात पहिले लेह लडाखला त्याच्यानंतर मला कश्मीरसुुध्दा सगळं बाईकने फिरायचं आहे त्याच्यानंतर मी तसं बऱ्यापैकी ठिकाणी मी दिल्लीपर्यंत गेलेलो आहे ब दिल्ली ब दिल्लीपर्यंत गेलेलो आहे बाईकने आणि उत्तर प्रदेशला मी मध्यंतरी एक राईड करून आलो त्याच्यानंतर इथले इथे म्हणजे जवळच्या शहरांमध्ये चालूच असतात जसं की पुणे आहे नाशिक आहे आणि हे कंप्लीट बाईकने सगळं ट्रॅव्हलिंग चालू असतं कंटिन्यूअस आणि त्याच्यानंतर कोकण साईडला जरा डिफिकल्ट होतं कारण तिथले रस्ते जरा वेडेवाकडे आहेत पण तिथं एक राईड करण्याची बाईक राईड करण्याची एक वेगळीच मजा आहे आणि तिथेही त्या भागातसुद्धा मी विभागात जाऊन आलो आहे रादर गोवा गोवाला बाईक राइडिंग करून आलेलो आहे मी गोवापर्यंत आणि नुसता महाराष्ट्र नाही तर बऱ्यापैकी भारतात पूर्ण बाईक रायडिंगसाठी मी जाऊन आलेलो आहे आपण लेह लडाख हे बॅलन्स आहे अजून आणि कश्मीर माझं बॅलेन्स आहे ते करायचंच आहे काही करून